आधी आपण डान्स हा स्वतः त्याठिकाणी जाऊन शिकायचो व आपण तिथे आपल्याला जी स्टेप येत नाही ती वापरूनसुद्धा म्हणजे ती खूप वेळा करून ती करण्याचा प्रयत्न करायचो पण आता सोशल मीडिया ऑनलाईन साईट डान्स ट्रुटॉल इत्यादी तंत्रज्ञान असल्यामुळे ते घर बसल्या आपल्याला डान्स शिकवतात पण तिथे जाऊन डान्स शिकणे याची खूप वेगळी मजा आहे व आपल्याला जर काही येत नसेल तर आपण हक्काने विचारू शकतो पण सोशल मीडियावर इत्यादी गोष्ट आपण आपल्या पद्धतीने करून बघतो पण त्यांना विचारत नाही व सोशल मीडिया व तंत्रज्ञानामुळे आजकाल खूप प्रगती झाली आहे यामुळे खूप जणं घर बसल्या डान्स शिकू शकतात व ज्यांची इच्छा आहे डान्स शिकायची पण त्यांना जाता येत नाही त्यांना पण खूप छान संधी आहे मी सुद्धा तंत्रज्ञानाचा कधी कधी वापर करून डान्स करते व आपण नवीन नवीन गाणे त्यावर पाहून त्यासारखी कृती करण्याचासुद्धा प्रयत्न करतो जसं की आपल्याला एखादे गाणे आवडत असेल तर ते गाणे टाकताच आपल्याला त्या गाण्याचे डान्सचे विडिओ येतात व आपण पाहू शकतो व ते पाहून आपण आपल्या पद्धतीने डान्स करण्याचा प्रयत्न करतो आजकाल लग्न फंक्शन इत्यादी ठिकाणी आपण सोशल मीडियावरून बघितलेले डान्सचीच कृती करून तिथे दाखवतो